सर्वांना त्यांच्या स्थानिक गटातून का बॅटा बँकेकडून त्यांना स्था वित्तीय मदत मिळत असते आणि वित्तीय मदत मळा मिळालीच पाहिजे ती संस्था त्याच्यासाठी स्थापन केलेली असते जेणेकरून लोकांचे जे काही फायनान्शियल प्रॉब्लम्स असतील ते किंवा त्यांचे काही अडचणी असतील पैशांच्या पैशांच्या बाबतीत त्या सर्व दूर झाल्या पाहिजे त्याच्यासाठीच स्थानिक बँका उपस्थित असतात आणि स्थानिक बँ बँ बँकांची जी म्हणजे ज्यांना ते पत्र त्यांना द्यायचे असतात डॉक्युमेंट्स त्यांना द्यायचे असतात ते पण खूप साध्या भाषेत दिलेले असतात त्यामुळे ते भरण्यात पण सोपी असते त्यांचे व्याजदर पण हे खूप स स हां हां प्रमाणात असतात व्याजदर पण हे खूप कमी असतात त्याच्यामुळे आपण लोक त्यांच्याकडून कर्ज पण घेता तो खूप जास्त आणि त्याच्यामुळे सर्व म्हणजे जिल्ह्यातील जी महागाईचा पण प्रश्न आहे तो पण चा चांगला होऊन जातो